हॅलो वेदिका ब अगं मी काय म्हणत होती हळदी कुंकवाचं येणार आहे कार्यक्रम तर मग कसं करायचं हो तेच म्हणत होती लक्षात आहे का नाही बा म्हणून आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम वर येत आहे हो तेच म्हण आता चांगले कार्यक्रम वगैरे करू खेळ वगैरे ठेवू आपल्या सगळेजण जमा होऊन खेळूया

बाकी मग काय म्हणते कसं चालू आहे हो तेच म्हणत होती आपण काही करू बा आता कोणी काही लक्ष नाही देत तर आपणच करू बा हो तर आता मग संध्याकाळी कार्यक्रम घेऊ आपण हो संध्याकाळी मग थोसं काली पण होऊन जातो आणि मग खेळ वगैरे पण खेळायला टाईम भेटून जाते ठीक आहे मग